आपल्या भारताचा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हा खूप मोठा आहे त्यात विविधता आहे त्यात एक त्यात एक जमिनीशी जोडल्या गेल्याची आपण एक जमिनीशी जोडल्या गेल्याची भावना आहे तर आपली ही संस्कृती नक्कीच ज्याचा अभिमान वाटावा अशी आहे आणि जरी आधुनिक आधुनिक विचारसरणीचा आपण आता आपण आधुनिक जीवनशैलीचा पा हे करतो आपण अनुसरण करतो आधुनिक जी आधुनिक प्रकारे राहतो पण तरीही आपली जी अभिजात जुनी संस्कृती आहे ती आपण नक्कीच आपण तिच तिचाही मान राखला पाहिजे तिचंही पालन केलं पाहिजे आपले सण उत्सव त्या पद्धतीने साजरे केले पाहिजेत आता आताचे सण उत्सव आपण आधुनिक प्रकारे साजरे करतो पण त्यात जास्तीत जास्त जुन्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे आपल्या जुन्या भाषा आहेत काही काही वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत त्याही आपण नेहमीच्या वापरात आपण त्याचा वापर केला पाहिजे नेहमीच्या आयुष्यात जी आधुनिक मराठी आहे कागदोपत्री ती कागदोपत्री ती वापरायचीच आहे इंग्रजी वापरायची आहे बाकीच्याही भाषा हिंदी वगैरे त्या वापरायच्या आहेत आपल्याला इकडे आपल्याला कामाच्यासाठी त्या गरजेच्या आहेत पण इतर वेळी सण आणि संस्कृतीचं पालन करताना आपण आपला जो मूळ ठेवा आहे त्याचंच आपण जास्तीत जास्त पालन केलं पाहिजे म्हणजे ती संस्कृती टिकून राहील नाहीतर ज्या काही बोलीभाषा आहेत त्या नंतर पुढे आता जशी कोकणी असेल मालवणी असेल जर का ती बोललीच नाही गेली वापरलीच नाही आपल्या व्यवहारात तर ती टिकणार कशी तर ती टिकण्यासाठी त्या सतत त्यांचं अनुसरण त्यांचं पालन हे करत राहिलं पाहिजे बाकी आधुनिक जीवनशैली ही त्या जागी आहेच ती आपण करतोच तशा प्रकारे आपण राहतोच पण तरीही शक्यतो त्यांच्यासाठी आणि आपण वेगवेगळ्या संस्था आपण उभारू शकतो की त्या जतन करतील त्या संस्कृतीचं असं सगळे आपण उपाय करू शकतो आणि आपल्याला आपल्याला प्रेम आहे आपल्या संस्कृतीबद्दल तर आपण तो वारसा नक्कीच आपण पुढे कसाही नेणारच आहोत